आपल्याला जर आपल्या घराच्या अंगणामध्ये जर पक्ष्यांना जर आकर्षित करायचं असेल तर सर्वप्रथम ना आपल्याला त्यांच्या अन्नपाण्याची सोय करावी लागते म्हणजे एक तर त्यांच्यासाठी ठराविक ठिकाणी रोज म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी नाही एका ठराविक ठिकाणीच त्यांच्यासाठी अन्न दाणे ज्वारी बाजरी वगैरे यासारखे दाणे ठेवायचे नंतर त्याच्याजवळच एक पाण्याची पिण्याची त्यांच्यासाठी सोय करून ठेवायची एका भांडयामध्ये या गोष्टी केल्यामुळं काय होतं की त्यांना एका ठराविक ठिकाणी या सगळ्या गोष्टी जर मिळाल्या तर त्यांच्याही ते लक्षात येतं की हो बुवा इथे अन्न आणि पाण्याची व्यवस्था आहे त्याच्यामुळे मग तर ते नियमितता येते त्याच्यामध्ये आणि ते तिथे चक्कर मारतात येतात जातात आणि मग त्याचबरोबर त्यांना जर आजूबाजूला जर घरटी बांधण्यासाठी जर आपण एक साधारण सोय जर केली आपल्या जागेची तर तिथं ते कदाचित घरटी पण देऊ शकतील जी म्हणजे साधारण पोपट कावळा म्हणूयात चिमणी ह्यासारखे जे क कोकिळा आहे ह्याप ह्यासारखे जे पक्षी आहेत ते सहज आपल्याकडे अंगणामध्ये येऊन त्यांचं विहार करू शकतात त्याचबरोबर आपल्यालाकडे जर आपण मांजर पाळत असू किंवा कुत्रा पाळत असू तर ह्यांच्यासाठी ह्यांच्यापासून त्यांचं संरक्षण होणं खूप गरजेचं आहे अन्यथा मग ते तंत मांजर आणि कुत्र्यांचा जर तो नैसर्गिक आहार असल्यामुळे ते त्या पक्ष्यांना खाऊ शकतात तर त्याच्यामुळे अगोदर आपल्याला या प्राण्यांचा पण बंदोबस्त करावा लागतो तरच या पक्ष्यांना तिथं येण्यासाठी सुरक्षितता समजते आणि मग तिथे ते त्यांचा अधिवास वाढवतात